भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे बेरोजगारी बेरोजगारी ही फार वाढली आहे भारतामध्ये आणि म्हणजे कॉलेजेस फार वाढले आहेत स्कूल्स फार वाढले आहेत पण त्या प्रमाणात कंपनी किंवा काम तसं एवढं वाढलेलं नाही आहे धंदा म्हणा किंवा बिजनेसेस ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या प्रमाणात वाढलेल्या नाही आहेत सो मला असं वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान आहे भारतासमोर ते बेरोजगारी दुसरं आव्हान आहे की आज प्रत्येक शहरांमध्ये बा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एक मोठी समस्या आहे ती म्हणजे रस्ते आज रस्ते फार दुरावस्था आहे रस्त्यांची खड्डे पडता आहा खड्डे खड्डे पडत आहेत आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतो ही एक फार मोठी समस्या आहे सो हे आव्हानच आहे भारतासमोर एक फार मोठं पुढचं आवाहन मला असं वाटतं की या श भारतामध्ये साधारण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत भारताच्या बाहेरून कंपन्या यायला हव्यात भारतामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या भारतात टिकून राहणं हीसुद्धा फार मोठं आव्हान आहे हेसुद्धा आणि यासाठी सरकार लक्ष देतं आहे पण एवढ्या प्रमाणात लक्ष देत नाही आहे रस्त्यांचीही परिस्थिती सुधारली आहे पण ज्या प्रमाणात सुधारायला हवी त्या प्रमाणात सुधारली नाही आहे जेवढे बेरोजगार आहेत त्या त्यांना सांगितलं जातं की तुम्ही बिजनेस करा पण बिजनेस करणं करायलासुद्धा तेवढे मार्ग दिसत नाही आहेत कारण बिजनेस करायचा म्हटला की जागा घेणं आलं या सगळ्या गोष्टी आल्या त्याला भाडं भरणं आलं बेरोजगार ह्या गोष्टी टाळतो कारण त्याच्याकडे तेवढा सोर्सच नसतो पैशांचा सो सरकार लक्ष देतं आहे पण एवढ्या प्रमाणात लक्ष देत नाही आहे अजूनही लक्ष दिलं तर गोष्टी फार सुधारतील आणि बेरोजगारी कमी झाली तर खूप गोष्टी भारतामध्ये सुधारतील असं मला वाटतं